चिन्मय सामंत बोलताय का ओके मला सर गाईड हवं होतं जरा मी असं चार दिवसांसाठी इथे आली आहे कोकणामध्ये फिरायला आणि मला असं विजयदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आणि एक बीच असं फिरायचं होतं हो चारजणं

मालवण किल्ला मालवण किल्ला ठीक आहे ठीक आहे हो हो किती वेळ लागतो इथून विजयदुर्गला जायला ठीक आहे अजून ठीक आहे अजून तिथे काय प्लेस आहेत का विजयदुर्ग त्या साईटला काही डिस्काउंट ठीक आहे

ठीक ठीक आहे तुम्ही ठीक आहे उद्या पिकअप करायला या हां उद्या पिकअप करायला या ठीक आहे मग मी तुम्हाला लोकेशन शेअर करते त्या लोकेशनवर या हो हो ठीक आहे थँक्यू